न नमस्कार केब तुम्ही कॅब ड्रायवर बोलायले का मग आम्हाला गाडी पाहिजे होती तुम तुम आम्हाला औंध्याला जायचं होतं तुमच्याकडे कोणती गाडी आहे आम्हाला कोणती पण चालते पण त्यामध्ये ए सी आहे की नाही हो चालते कोणती पण पण आम्हाला त्याच्यामध्ये ए सी असलेली पाहिजे आहेत हां मग भाडं किती घेणार तुम्ही आम्हाला औंध्याला जायचं आहे शंभर किलोमीटर जायचं आहे आम्हाला हो मग तुमचं भाडं किती आहे ते सांगा आम्हाला बरं ठीक आहे विचारून तुम्हाला सांगतो आम्ही हा पण त्या गाडीमध्ये ए सी वगैरे आहे की नाही हो जायचं ना आम्हाला मग औंध्याच्या समोर पण देवाला जायचं आहे आम्हाला औंध्याच्या समोर नरशी नामदेवाला जायचं त्यानंतर आम्हाला गोरजेच्या मारू बरं चालते ना

आणि नंतर आम्हाला गोरजेच्या महादेवाला पण जायचं हां ओके करतो ना ठीक हे चालतं आहे बरं बरं ओके